बोला कुठे जायचं आहे तुम्हाला प्लेस तर भरपूर आहे चिखलदरा आहे खेकडानाला आहे आणि वॉटर पार्क्स आहे खूप सारे तुम्हाला कुठे जायचं आहे चंद्रपूरला पण आहे बरेच प्लेसेस राहण्याची पण सुविधा आहे तिथे तुम्ही जर म्हणत असाल तर तुमची राहण्याची खाण्याची जर तुम्हाला घरून वगैरे कॅब वगैरे हवी असेल तर त्याचं पण आम्ही बुक करून देऊ शकतो जर तुमा तुमची फॅमिली खूप जास्त मोठी आहे तर त्याच्यासाठी आम्ही बस पण तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागेल चिखलदऱ्याला जर जायचं असेल तर तुम्ही कुठले आहे प्रॉपर वर्ध्यामधले आहे तर वर्ध्यापासून जवळच आहे तुम्हाला वर्ध्यामध्ये बस येणार आमची जर तुम्हाला बस करायची असेल तर बस येईल ती बस तुम्हाला चिखलदऱ्यामध्ये घेऊन जाणार तिथे तुम्हाला आधी उत उतरवणार चिखलदऱ्यामध्ये रूममध्ये हॉटेल्समध्ये तुम तुम्ही तिथे राहून थोडं फ्रेश वगैरे होऊन मग तुम्ही तिथे फिरायला जाऊ शकता फिरल्यानंतर मग तुम्हाला जेवण वगैरे करायचं आहे जेवण्याच्या ठिकाणं पण आमचं जो म्हणजे मुलगा आहे तो तुम्हाला घेऊन जाणार आहे तो तुम्हाला जेवणाचे पण ठिकाणी घेऊन जाणार सगळं जेवण वगैरे सगळं आम्ही सांगू तसं तुम्हाला अजून काही तुम्ही जाऊ शकता तसं तर पण त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागणार सगळ्या गोष्टीचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार तरी तरी पण तुम्हाला खर्च दहा ते पंधरा हजार खर्च येऊ शकते पाच सहा जणं जर असले तर एनवारमेंट बद्दल वगैरे काही विचारायचं असेल तर वातावरणाबद्दल वगैरे तर तेही विचारू शकता तिथलं वातावरण पण खूप छान आहे थंड थंड वातावरण आहे आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तिथे थंड वातावरण असते आणि आता उन्हाळा पण नाही आहे पावसाळाच आहे तर पावसाळ्यामध्ये अजून छान मजा येते तिथे चिखलदऱ्यामध्ये जायला अच्छा अजून कुठली मदत वगैरे लागेल लागली तर तसं कळवा मला हा माझा नंबर आहे याच्यावर तुम्ही मला कॉल करा आणि जर तुम्हाला जायचंच असेल कन्फम आणि किती जणं आहे काय आहे त्याची मला लिस्ट वगैरे पाठवा मला कॉल करा तसं त्यानुसार मग मी तुम्हाला सजेस्ट करणार ठीक आहे ओके मग बाय